हो मी इंस्टाग्राम वापरते इंस्टाग्रामवर खूप वेगवेगळ्या व्हिडीओ पहायला भेटतात कधी हसायच्या विडिओ असतात कधी रडायचे विडिओ असतात कधी भावनिक असतात अशा खूप साऱ्या विडिओ असतात की ती बघता बघताच दिवस कसा जातो काही कळत नाही आहे ते इंस्टाग्रामवर व्हिडीओ बघता बघता आम्ही स्वतःच्या पण मी स्वतःच्या पण व्हिडीओ बनवते आणि त्या स्वतःचे व्हिडीओ बनवून मी पोश्ट करते आणि ती पोश्ट केलेली विडिओ एकदा दोनदा तीनदा चारवेळा पाचवेळा अशी स्वतःच बघते आणि स्वतःच हसत असते अशा व्हिडीओ बनवायला पण खूप आवडतात त्याच्यानंतर काय होतं जेव्हा आपण एखादी व्हिडीओ बनवतो आणि समोरची व्यक्ती ती विडिओ पाहिल्यानंतर त्यावर जेव्हा वाईट कमेंट करते त्या वेळेला खूप राग येतो असं त्या समोरच्या व्यक्तीनी आपल्याला वाईट कमेंट केली नाही पाहिजे कारण बघा जेव्हा एखादी महिला इंस्टावर व्हिडीओ टाकते त्यावेळेला तिच्या घरातली सर्व परिवार ती व्हिडीओ पाहत असते आणि जे काही कमेंट येते ते सुद्धा तिचा परिवार बघत असतो आणि ती कमेंट वाईट कमेंट आली की तिच्या घरातील जे माणसं आहेत ती काय बोलतात तू इंश्टा वापरू नकोस इंश्टा खराब आहे इंश्टा बेकार आहे चांगली माणसं नाही आहे असं नाही आहे की इंस्टा खराब आहे पण प्रत्येकाची जी विचार करण्याची पद्धत आहे ती पद्धत वेगवेगळी आहे समोरच्या व्यक्तीनी एखादी विडिओ टाकल्यानंतर त्याला वाईटच कमेंट करायला पाहिजे असं नाही आहे तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही त्याला कमेंट नका करू तुम्ही लाईक करा आणि पुढे जा तर माझं असं म्हणणं आहे की खरोखरच की इंस्टा इंस्टाग्राम खूप छान आहे पण त्यावर जी काही लोकं वाईट कमेंट करतात ती त्यांनी कमेंट करू नये